माझ्या स्वयंपाकघरात मिक्सर ग्रँंडर फ्रीज त्याचबरोबर ओवन इत्यादी उपकरणे आहेत आणि जुन्या काळात मिक्सर नसल्याकारणाने महिलांना खालीच कुटत कुटावं लागतं होतं ज्यामुळे त्यांना खूप कष्ट करावे लागत होते व तसेच दूध बाहेर ठेवल्या ठेवल्यामुळे टिकत नव्हतं पण आता फ्रीजमुळे ते टिकू शकतं तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आज जग खू खूप पुढं गेलं आहे आणि चुलीवर भांडी काळी व्हायची पण आता गॅस सिलिंडरमुळे ती काळी होत नाहीत